हॅलो बोला ना मॅडम हो हो बोला ना हां आमच्याकडे स्ट्रीट फूटमध्ये क जसं तुम्हाला पाणीपुरी आवडते तर पाणीपुरी आहे दाबेली आहे चाऊमिनमधे मंचुरियन आहे नूडल्स आहेत आणि असे मूग पकोडे असतात ते आहेत भजी वगैरे पुरणपोळी हे सर्व प्रकारचे पदार्थ मिळणार तुम्हाला डिनर वगैरे पाहिजे आहे का हां तर डिनरमध्ये पुरणपोळी आहे वरणभात भाजी पोळी आहे आणि नॉनव्हेज खात असणार तर नॉनव्हेज आहे तर सावजी आहे जसं इथलं स्पेशल सावजी आहे चालेल ना तर किती प्लेट करायचं किती प्लेट करावं लागेल ते म्हणजे तुम एकच प्लेट पाहिजे का तर त्याची कॉस्ट आहे पर प्लेट टू हंड्रेड रुपीज आहे तर मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये पाठवून देते मग ठीक आहे अजून काही हवं आहे त्यासोबत ड्रिंक वगैरे काही हां तर कोल्ड्रिंक आहे आपल्याकडे थम्सअप आहे मिरिंडा आहे सेवनअप आहे स्प्राईट आहे तर तुम्हाला कोणती आवडते मी कोणती पाठवू तुम्हाला मिरिंडा मिरिंडा चालेल तुम्हाला ठीक आहे अच्छा ठीक आहे तर मिरिंडा मिरिंडा मिरिंडा आहे ट्वेंटी रुपीजचा ठीक आहे तर मग हे होतात टू हंड्रेड ट्वेंटी रुपीज तर तुम्ही ऑनलाईन पे करणार आहे की हाप लिटरवाली पाहिजे का तुम्हाला तर ती वन फिफ्टीची होते

तर ते होते थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज तर तुम्ही ऑनलाईन पे करणार आहे की कॅश देणार आहे

ठीक आहे हां चालेल ठीक आहे मी पाठव